हॅलो कपिल कसा आहेस बराआहेस ना अरे तुझे बाबा वारले असं कळलं हो रे काय काय झालं होतं काय त्यांना आजारी होते काय हो हां असं अचानक कसं काय झालं अरे मी महिनाभर नव्हतो रे इथे जरा कामाबद्दल बाहेर गेलो होतो तर आलो घरी आजच आलो घरी आई बोलली की कपिलचे बाबा वारले म्हणून सगळं कार्य आटपलीत ना पनचं म्हणजे डेट सर्टिफिकेट काढलंयस नाही नाही काढलस अजुन काढ अरे स्मशनातच भेटतं तिथेच तुला काय मदत लागली तर सांग मला मग मी येतो आई कशीये बरी आहे ना आईची काळजी घे

पण स्वतःची काळजी घे आणि पप्पांचं डेट सर्टिफिकेट काढ काहीही गरज आली तर सांग मला मी येतो तुझ्याबरोबर डॉक्युमेंट्स काढायला सर्टिफेट काढायला येईन मी तुझ्याबरोबर हां हां दादा कसंय बरं आहे ना आईला आईची तब्बेत बरी आहे ना आता आईकडे बघ आईची काळजी घे हां हां चालेल बघ लवकरात लवकर ते डेट सर्टिफिकेट काढ बाबांचा माझी कोणती गरज त्याच्यात लागली तर मला सांग मी येईन तुझ्यासोबत काढायला आणि कोणती अजून कोणती काय गरज लागली तर सांग मला मी नक्की येईल चालेल हां हां हां हां ठीके हां बघ कामाचं पण बघ आता लवकर हां हां हां चालेल